मुळामध्ये शिक्षण हाच माणसावर होणारा एक संस्कार आहे असं आपण म्हणतो त्यामुळे आपल्याकडे प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलेलं असतं म्हणजे सगळ्यांनी शिकलं पाहिजे म्हणजे आजकाल कोणीही म्हणजे स्त्रियासुद्धा न शिकता राहत नाहीत आज त्या निदान किमान दहावीपर्यंत म्हणा किंवा किमान बारावीपर्यंत त्या शिकलेल्या असतात म्हणजे शाळेत आज आपण गेलोच नाही अशी लोकं फार कमी असतात कारण ते शिक्षण आपल्याला एक प्रकारचा संस्कार देतं एक आपल्याला वागण्याचे नियम सांगतं वागण्या आपल्या वागण्या बोलण्यातला जो संस्कृती असते आपल्या जी ती आपल्याला ते शिकवत असतं आणि त्यामुळे माणूस शिकला की तो सभ्य होतो किंवा तो सगळे नियम पाळतो जगण्यातले रोजच्या व्यवहारातले असं आपल्याला वाटतं पण कसं असतं की शेवटी हा जो व्यवहार आहे सगळा तो माणसा माणसांमध्ये चालत असतो त्यामुळे फक्त वस्तूंच्या बाबतीत नियम नसतात कारण एखाद्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो काही फक्त रस्त्याचवर चालण्याचा संबंध नसतो की त्या ब दुसऱ्या बाजूने गाड्या येत असतात आणि त्या आपली पण एक गाडी असते आणि समोरच्याची पण एक गाडी असते आणि त्या ती चालवणारी माणसंच असतात त्यामुळे आपण जर चुकीच्या नियमाने गाडी चालवत असू किंवा आपण माणूस म्हणजे चाल चालताना रस्त्यावर चालताना सुद्धा जर आपण नियम न पाळता म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला असा नियम आहे तर तो उजव्या बाजूने चालत असू तर जे काही होणारं नुकसान असतं ते त्या कधीतरी त्या चालणाऱ्या माणसाचं होतं कधीतरी त्या गाडी चलवणाऱ्या माणसाचं गाडी चुकीची चालवली तर गाडी वाल्या माणसाचं पण होतं पण मुळात विषय असा आहे की ते जो काही त्रास होतो किंवा जो काही नुकसान होतं नियम न पाळल्यामुळे ते माणसाचं होतं आणि त्यामुळे या गोष्टीकडे आपल्याला फार लक्ष देण्याची गरज आहे आपण असं म्हणतो की खूप शिकलेला आहे माणूस म्हणजे तो सभ्य असेल खरंतर असं पाहिजे की माणूस शिकलेला असतो म्हणूनच त्याला ह्या सभ्यतेच्या संस्कृतीच्या नियमांच्या सगळ्या भाषा कळतात आणि तो तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला माहिती असतं त्याच्या मेंदूमध्ये रजिस्टर्ड असतं की हे असं वागलं पाहिजे पण असं काही सांगता येत नाही कारण आपण म्हणतो की शडरिपू त्याच्यावर स्वार असतात त्यामुळे त्याला जरी नियम माहिती असले तो जरी शिकलेला असला तरीसुद्धा त्याचं एकदा टेम्पर हाय झालं किंवा त्याला खूप राग आला तर तो नियम मोडतो आणि असभ्य अशा पद्धतीने त्याचं रस्त्यांवर वर्तन होतो म्हणजे काही लोकं शिव्या देताना दिसतात आपल्याला ती खूप चिडतात एकमेकांवर मग मारहाण पण मारहाण पण करतात त्यामुळे असं म्हणता येतं आपल्याला की माणूस खूप शिकला त्याच्याकडे त्याने खूप पदव्या मिळवल्या की म्हणून तो सभ्य आहे आणि तो निय नियम पाळणारा असतो किंवा रादर आपण नियम पाळणारा वगैरे म्हणण्यापेक्षा दुसऱ्याच्या मनाचा विचार करणारा असतो असं काही सांगता येत नाही त्यामुळे हे पर्सन टू पर्सन हे ह्याच्यामध्ये फरक पडत जातो त्यामुळे दोन्ही बाजू आहेत की शिक्षण हे माणसाला सुसंस्कृत बनवतं हे एक कल्पना आहे ही एक संकल्पना आहे आणि ती संकल्पना राबवावी किंवा ती व्यवहारात यावी म्हणूनच माणूस शिकतो फक्त नोकरी मिळावी हा काही शिक्षणाचा उद्देश नसतो तर शि शिक्षण हे आपल्याला सर्वांगीण माणूस बनवतं हा हे आपली एक संकल्पना आहे पण ती प्रत्यक्षात जेव्हा आपण या गोष्टी बघतो समाजामध्ये तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की अरे ही माणसं सगळी जी हिंसाचार करतात किंवा जी वाईट बोलतात समोरच्याला किंवा दुसऱ्याचं नुकसान जी करतात असं आपण म्हणू म्हणजे ते बोलून असेल फिजिकली असेल कसंही असेल फसवतात दुसऱ्याला तेव्हा शिक्षणाशी काही संबंध नसतो तर त्याच त्या माणसांचा स्वतःवर किती कंट्रोल आहे किंवा ती माणसं स्वतः काय विचार करतात याच्यावरच त्यांची सभ्यता ही अवलंबून असते